तसे तर जीवनात भरपूर प्रकारचे खेळ खेळलेले आहे पण नवीन म्हणून असं काही सांगता येत नाही पण त्याचा खूप चांगला अनुभव आला जसा आम्ही रेस्ट्रीप झालो या कांचे बॅट बॉल अशा प्रकारचे खेळ खेळलेलो आहे पण नवीन असा खेळ काही वाटतं तर असं जसा की ऑनलाईन गेमिंग तर यामध्ये एक नवीन वाटतं की त्यावेळेस आपल्यापाशी नव्हतं पण ते नवीन गेम खेळलो आपण व्हिडओ गेम खेळायचो त्यामध्ये आपल्याला नावीन्य वाटत होतं आणि खूप अनुभव चांगला आणि अभूतपूर्व वाटायचं तो खेळ खेळायला की चला बुवा आपल्या ह्या मॅन्यूअली खेळापेक्षा तो खेळ खेळत आहे तर त्याला खूप आनंद यायचा अशा प्रकारे तो एकदा खेळलेलो आहे